कुठं आहे बे काय करून राहिला मला पुरणपोळीची लई आठवण आली कशी करावी लागती

ये ना माझ्या घरी काय काय लागते व्हाट्सअपवर पाठवून दे कशी करायला लागते कशी करावी लागते

तू ये ना मग करू लागाले जेवून ये घरचं लवकर ये मग